हो म्हणजे आम्ही आमच्या बागेमध्ये कंपोस्ट वापरतो आणि कंपोस्टचा फायदा म्हणजे आपल्या ज्या रोपांना त्याचा वाढीसाठी खूप फायदा होतो कारण कंपोस्टमध्ये असलेले जे सूक्ष्म अन्न घटक असतात ते वनस्पतींना खूप पोषण देतात आणि त्याचबरोबर काय होतं की माती नेहमी ओलसर राहते त्यामुळे आपलं सिंचनाचा जो खर्च आहे त तो खूप कमी होतो आणि मातीची गुणवत्ता पण सुधारते त्यामुळे तिची सुपिकता वाढते आणि या सगळ्यांमुळं रोपांच्या वाढीत खूप फायदा होतो आणि कंपोस्टचा फायदा म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन होतं म्हणजे घरगुती कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे ते होतं पण तोटा असा आहे की खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि दुर्गंधी पण येते कधी कधी तसेच जास्त जागा लागते या गोष्टी आहेत